हां बोल ना आजिंक्य काय ना अहो आहे कंपनीमध्ये आहे

हां मग काय रोज आता तेच आपलं काम करायचं घरी जायचं काय आता दुसरं काय करणार तू काय करतो आहे हां हां ना नुसतं काम करायचं राव काही एंजॉयच नाही लाईफमध्ये तेच नाव आता काय वर्ष बोलता बोलता वर्ष पण संपले काही कुठे गेलो नाही काही नाही काहीच नाही हां मला पण वाटते जावं ट्र्रीपला आपण आता कारण विकेंड हां आता लास्ट डे येतं आहे जवळच माझं आवडं माझ्या मते थंड ठिकाणी जावं आता महाबळेश्वरला जावं वाटतं आहे वर्ष संपतो आहे पण पार्टी पण होईल आणि नाही का थोडं फ्रेशनेस पण येईल आपल्याला महाबळेश् अरे हां ठीक आहे ना अरे मी गेलेलो आहे तिथे पण छान आहे मस्त म्हणजे नाही का हिवाळ्यात चांगले राहतं तिथे थंड ठिकाणी जात ॲडजस्ट होईल जायला तिथे आपल्याला येतो आहे का तू मग तुला काय वाटतं महाबळेश्वरला जावं का दुसरीकडे मग बघण्यासारखं पण भरपूर आहे नाही का

हां आहे ना आपलं माझ्या एक म्हणजे फ्रेंडचं हॉटेल आहे सागा हॉटेल आहे म्हणून रेस्टॉरंट हां तिथे आपली राहण्याची वगैरे सोय होऊन जाईल तिथं मग तेच मग म्हटलं की नाही का थर्टी फस्ट पण आलेलं आहे हां अरे मस्त तिथे राहण्याची वगैरे सोय सगळी रूम वगैरे भेटतील आपल्याला तिथे राहण्यासाठी तुला म्हणजे लागेल तेवढे दिवस तिथं थांबता पण येईल आता तुझ म आपल्या मनावर राहील किती दिवसाची ट्रिप काढायची ते माझ्या मते दोन दिवसाची ट्रिप पुरेशी होईल पुन्हा मग आपली मॅनेजर पण डोकं खातील ना इकडे कामासाठी कॉलवर कॉल कॉलवर कॉल फिरून पण नाही देणार मग आपल्याला हो तेच ना दोन दिवसच आपली सेंटे म्हणजे वर्ष पण संपतं आहे सगळ्या वर्षाचा तणाव निघून जाईल एकतीस हो आहेत ना माझे म्हणजे इथेच कंपनीमधलेच फ्रेंड आहेत ते पण असेच वैतागले आपल्यासारखे हो माझी गाडी आहेच तशी मग तुझं आहे कोणी म्हणजे चौघं पाच जण जाऊ शकतो आपण हां ठीक आहे म्हणजे आम्ही तिघं आणि तुम्ही दोघं ॲडजस्ट होऊ शकतो आपण

माझ्या मते थर्टी फर्स्टला आपण तिकडे पाहिजे म्हणजे तीसला नाईटला निघालं तरी चालेल तीसला हां तीसला नाईटला निघालं की थर्टी फस्टला आपण तिथेच राहू त्याच्यानंतर मग एकला मॉर्निंगला इकडे येऊ आपण हां म्हणजे म्हणजे तू पण तुझ्या कामासाठी जाऊ शकतो आणि मी पण माझं माझं काम करू शकतो म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात एक चांगली होईल नाही का पुन्हा मग तेच रुटीन सुरू होणार बोरिंग लाईफ तेच काम करायचं नावाचं काय रे आपलेच आहे ते माहिती आहे तुला पण ते मी तुला त्यांचा कॉन्टॅक्ट दिल आपण बोलून घेऊ सगळे बाकी काय चालू आहे तुझं महाबळेश्वर झालं का आपण लोणावळ्याकडे पण जाऊया ते पण छान ठिकाण आहे नाही का हां म्हणजे हां दोन दिवस आहे म्हटल्यावर नक्कीच टाईम होईल कारण आपली स्वतःची गाडी नाही का तिथे काय ट्रबल येणार नाही हां थंडीचे कपडे वगैरे घ्यावं लागतील बरं का असं आहे ना तुझ्याकडं कपडे वगैरे घ्याव लागतील थंडीचे पुन्हा तिकडे गेल्यानंतर नको खर्च करायला दुसरंच

हां तेच आजारी पडून लेट यायला नको हां बाकी काय नाही संप् काम वगैरे तू कोणत्या कंपनीत आहे म्हटला कुठे म्हणजे तुझं लोकेशन काय आहे हां काय भारी बाबा तुझं

हो ठीक आहे चालेल मग करेल मी तुला कॉल पुन्हा घरी गेल्यावर हो ठीक आहे चालतं आहे बाय